हो बोला ना हो हो बोलत आहे बोला अच्छा अच्छा अच्छा हो आजच सकाळी फ्रेश माल आलेला आहे तर तुम्ही घेऊन जाऊ शकता आमच्याकडून

अच्छा अच्छा हो हो ठीक आहे ना आपल्याकडे सगळं अवेलेबल आहे तुम्हाला कं किती आणि पाहिजे ते तुम्ही मला सांगून द्या मी काढून ठेवते तसं

हो हो बरं बरं मी त्या चाळीस वांगे आपण तीस रुपये किलो दिले आहे कमीच करून देत आहे आम्ही सगळ्यांना

याचं टोटल अमाऊंट पाच ते सहा हजारापर्यंत जाईल चालेल ना हो ठीक आहे तुम्ही या मी काढून ठेवते ते आणि तुम्ही घेऊन जा मग बरं बरं ठीक आहे ठीक आहे ठीक आहे वेलकम